जर तुम्ही एखाद्या ठिकाणाची गोष्ट करत असाल जेथे मी खाद्यपदारसाटी गेलो आहे तर मी ठाण्यामधे गेलो आहे ठाण्यामधे चांगला वडापाव भेटतो तो वडापाव खाण्यासाठी मी तिथे गेलेलो आहे आणि तो वडापाव सर्वात जम्बो वडापाव हा सर्वात प्र प्रसिद्ध म वडापाव आहे तिथलं तिकडं बाहेर बाहेर राज्यातील लोक तिथे येत राहतात वडापाव खाण्यासाठी तो त्यांची वेगळीच चव ती आहे एक त्याच्यामधे वेगवेगळे मसाले वेगवेगळे पदार्थ टाकले जातात त्याच्यामुळे ती वेगळी चव त्या त्या वडापावची लागत असते त्यामुळे मी तिथे गेलो